हॅलो हां

हो मी करते इंटेरियर डिजायनिंग काय तुमच्या रिक्वायरमेन्ट होती आणि कुठे होतं लोकेशन अच्छा तुमचं घर कसं आहे म्हणजे किती बी एच के आहे अच्छा आणि तुम्हाला रिनोवेशनमध्ये म्हणजे कम्प्लीट घर रिनोवेट कराय

आता हेच्यामध्ये असं असतं की तुम्हाला किचनमध्ये आम्ही मॉड्यूलर किचन वगैरे देऊ त्याला हां त्याला तुम्हाला टाईल्स वगैरे हव्या तर वेगळ्या पद्धतीच्या टाईल्स वगैरे चिमणी वगैरे ते पण वगैरे करून देऊ शकतो मॉडिलर किचनमध्ये आमचे ट्रॉलीज वगैरे स्टेनलेस स्टीलच्या चांगल्या कॉलिटीच्या म्हणजे हां क्लिनिंग वगैरे इजिली क्लिनिंगवाल्या आहेत हां आणि बेडरूम्समध्ये वगैरे तुम्हाला फर्निचरमध्ये ड्रेसिंग टेबल बेड आणि तुमची रिक्वायरमेन्ट असेल तर आम्ही अजून त्याच्यामध्ये फर्निचरमध्ये तुम्हाला वॉर्डरोब वगैरे तशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करून देऊ विथ लॅमिनेटस तुम्हाला जर वुडन पाहिजे स्टेनलेस स्टील पाहिजे जशी तुमची रिक्वायरमेन्ट आहे ॲक्चुली आमचे तसे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या रेटिंग्जचे आहेत म्हणजे प्रोजेक्ट की असं आहे तर तुम्हाला असं पाहिजे का म्हणजे ते आम्ही तुम्हाला पाहिजे तर मेल करू शकतो तुम्ही आम्हाला तुमच्या घराचे फोटोज वगैरे आणि तुमचं एक ओव्हरऑल प्राइज बजेट कसं असेल ते मला जरा सांगाल तर मग मी त्या पद्धतीने तुम्हाला असं वेगवेगळे कलरमध्ये कलर शेडिंग कलर काँट्रास ह्या पद्धतीने आम्ही करून देऊ शकू आता वॉलवर काही ठिकाणी हां आं ॲक्चुली कसं आहे ना एक स्टार्टिंग आमची कमीतकमी फाईव लॅक्सपासून आहे तर ते एकदम बेसिक येतं पण जसंजसं तुम्ही ॲडवान्स पद्धतीने जाणार तसं ते वेगवेगळ्या पद्धतीनी जसे आपण मटेरियल वापरणार जसं आपण एक्स्पेन्सिव गोष्टी वापरणार काही ठिकाणी आम्ही झुंबर वापरतो लायटिंग्स वेगेवगळ्या वापरतो तर मग ते तसेतसे कॉस्टिंग ॲड वाढत जातं हांहां ते आपण करू शकतो ओके ॲक्चुली ग्लासमध्ये ते आमचं फायबर मटेरियल असतं ते दिसतं ग्लाससारखं पण ते टफ फायबर असतं हां ते तसं तुम्ही बघितलं असेल कुठे तसं मिळून जाईल बघा त्याच्यामध्ये आपण ओम लिहिलेला मागे बॅकग्राऊंड वगैरा असतं तेचे लाईट इफेक्ट्स असतात वेगवेगळे ते चेंजेस केले की त्याचे मागची बॅकग्राऊंड वगैरे चेंज होतं तसं फक्त देवघरासाठी तसं आम्ही देऊ शकतो लायटिंगमध्ये पण आपण हॉलमध्ये टी वी युनिट वगैरे या गोष्टी देऊ शकतो टी वी युनिटमध्ये पण लाईट इफेक्ट वगैरे देऊ शकतो असं म्हणजे प्रत्येक बेडरूम हॉल आणि किचन ह्या प्रत्येक वेगळे वेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे आहे बरं तुम्ही एकदा इथे व्हिजेट व्हिजिट करा तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल मग आपण डिसाईड करू या